महाराष्ट्र राज्यामध्ये आरोग्यसेवेमधे तंत्रज्ञानाचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणावरती केला जातो आणि महाराष्ट्रामध्ये असलेल्या वेगळ्या वेगळ्या सिविल हॉस्पिटल्समधून किंवा मेडिकल कॉलेजेसशी सं संलग्न असलेल्या महाविद्यालयांमधून या प्रकारची सर्व प्रकारची नवीन नवीन उपकरणे नवीन नवीन टेक्नॉलॉजी ही अतिशय चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे आणि त्याचा वापरही चांगल्या प्रकारे केला जातो आणि यासाठी जे आवश्यक तज्ज्ञ मनुष्यबळ लागतं ते महाराष्ट्रामध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे आणि याच्यामुळे लोकांचं निदान रोगांचं निदान होणं आणि निदानात निदान झाल्यानंतर त्याच्यावरचे उपचार जे आहेत ते तातडीनं होणं या दोन्ही गोष्टींच्याकरता खूप उपयोग हो होत राहतो